हॅलो हा कोण हॅलो हा नवरात्रीची वर्गणी तर केली आहे मी तुम्ही कोण बोलत आहात हा हा बोला बोला बोला औ वर्गणी तर चाललय आता जमा करणं सध्या वर्गणी झाली आमची दहा हजार झाली वर्गणी हा अजून राहिल्यात सात आठ घराची वर्गणी राहिलेलीय अजून होतेय सात हजार वर्गणी होतीय अजून

एवढी का हा ते आम्ही कार्यक्रम ठेवत असतो कार्यक्रम ठेवत असतो आम्ही ते दांडया गरबा वर्बा गरबा चालू राहते डीजे सांगितलेत मी अजून आणि लास्टच्या दिवशी जेवणए हो जेवणाची पण व्यवस्था आहे जेवणामधे ते आच जेवणामधी वांग्याची भाजी शिरा दाळ बस अन स्वीटमधे हे आहे गुलाबजामून हा गरबा करतात ते गिफ्ट काय म्हटलं तुम्ही हाव गरबा खेळतात ना मुली खेळतात आणि सगळेच खेळतात नाही गिफ्ट वगैरे नाहीए तिथं सगळेच जणं अशे गरबा आणि ड्रेस पण बोला त्याच्यासाठी ड्रेस दांडया ते बोलवलीएत

ते बोला हा सगळ्यांसाठीचए म्हणजे सगळेच जणं खेळतात ते आम्ही हमेशा हमेशा कॅम्पचं ते हमेशा करतो आणि कार्यक्रम पण चांगला लहान्या लेकरांचे डांस वगैरे ते डांस पण चालतात लहान्या लेकरांची खेळ पण चालतात तिथं संगीत खुर्ची झाली अशे काही खेळ चालतात

तुम्ही येचाल का हाव का कधी येचाल म्हटलं तुम्ही मग तुमच्या इथं कसं चालूय झाली का तुमची वर्गणी हाव का किती झाली वर्गणी वीस हजार झाली का हो का काय आहे मंग स्पेशल

हाव का डीजे कितीचा झाला तुमचा आठ हजाराचा झाला काय हाव का तुमचं स्वस्त झालं आम्हाला महाग सांग आमचा बारा हजाराचा झाला हाव का नाही आमचा घरगुती नसते आमचं सगळ्या सगळ्याच सगळ्यांना घेऊन असते आमचं घरगुती नसतं आमचं तुमचे फॅमिली घेऊन येत जा ना मग आमच्या हिकडं राहायचं आमच्या हिकडं मज्जा येते हाव जेवणाला पण येत जा हा कार्यक्रम चांगला चालते नऊ दिवस हा ठीकय